झाडांची छाटणी करायची असली तर मी पावसाळ्यामध्ये सातव्या महिन्यामध्ये झाडांची छाटणी करते आणि झाडांची छाटणी केल्याच्या नंतर खूप साऱ्या अशा कळ्या येतात फुलं लागतात झाडे बहारतात आणि झाडांची वाढ पण झपाट्याने व्हायला लागतात म्हणून ते छाटणी करायलाच हवी वर्षातून एक किंवा दोन वेळा करायलाच हवी रोप रोप कसे लावायचे ते दुसरीकडून आणून किंवा विकत आणून आपण लावू शकतो आणि त्यांना कसे वाढवायचे खत टाकायचं त्यांना भरपूर पाणी द्यायचं सकाळी उठल्यावर झाडांना पाणी टाकायचं झाडावर पाणी शिंपडायचं तर मग खूप असं म्हणजे झाड झाडाची खूप आपल्याला जोपासना करायची आहे तर झाडाची काळजी जसं लहान लेकरू ज जसं असते लहान लेकराची जशी आपण जोपासना करत असतो तशीच झाडाची पण करावी लागते तेव्हाच झाड लहानाचे मोठे होते आणि जेव्हा कोणी झाडाची फांदी वगैरे किंवा आपल्याला कलम मागते तेव्हा आपला जीव दुखते आणि जेव्हा म्हणजे कोणी झाडाला जरी असं टच जरी केलं त्याच्या हाताने झाडाची फांदीसुद्धा प तुटली तर डोळ्याला पाणी येते मला ए एकच असे सांगायचे आहे की झाड लावल्याने होत नाही पण त्याची जोपासना पण भरपूर करावी लागते